मी नाश्त्यामध्ये वेगवेगळे आणि विविध प्रकारचे पदार्थ बनवते कारण की मला वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडतात आणि नाश्त्यामध्ये आमच्याकडे सर्वांना नवीन नवीन आणि वेगवेगळे पदार्थ लागतात नाश्ता करायला त्यामध्ये मी पोहा बनवते चनापोहा बनवते उपमा बनवते आहे नाश्त्यामध्ये कधी काही वेळेला इडली सांबारसुद्धा बनवते दोसा बनवते उत्तपा बनवते आहे आणि त्यानंतर जे आहे मी काही मूंग डाळीचा हलवासुद्धा बनवते आहे नाश्त्यामध्ये असे वेगवेगळे विविध प्रकारचे मी पदार्थ बनवते हे पदार्थ जे आहेत यांची रेसिपी देखील खूप सोपी आहे बनवायला खूप चांगले असतात कारण की हा नाश्ता सर्वांना हलका असतो आणि पचायलाही खूप हलका जातो आहे सर्वांच्या आवडीचा असतो जे आपल्याकडे जे प्रसिद्ध आहे पोहा चनापोहा ज्याला बोलतात तर पोहा बनवत असताना अगदी पोह्याला फिलू टाकलं जाते फिलू घालून त्याला थोडंसं एका चाळणीवरती काढलं जाते त्यानंतर कांदा मिरची आलू हे सगळे जे आहे बारीक कट करून तेलामध्ये सोडलं जाते शेंगदाणे पण छान तेलामध्ये सोडलं जाते त्यानंतर हळद मीठ टाकून कडीपत्ता टाकून त्याला थोडंसं फ्राय केले जाते त्यानंतर त्यामध्ये पोहे टाकले जाते आणि पोहे टाकून त्याला मिक्स केले जाते अक्षरश दिसायला सुंदर असते आणि वरून कोथिंबीर टाकली जाते दिसायला अक्षरश सुंदर असते आणि हा नाश्ता जो हा आहे हा खायला देखील अतिशय उत्तम असतो आणि यामुळे नाश्त्यामुळे पोटसुद्धा भरते